वार्षिक जत्रा आणि मेळा हा दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आमच्या इकडे होतो आणि तिथे बजरंगबलीची फार मोठी नवशी यात्रा भरते आणि ती पूर्वीपासून भरते ज्याला नवश्या गणपत नवश्या मारुती म्हणतात तिथे जर नवस जर केला तर तो आपला कोणताही पूर्ण होतो अशी एक आख्यायिका आहे आणि लहानपणी आम्ही खूप त्या जत्रेमध्ये खेळायचो खरेदी करायचो आणि जो गाडी ओढण्याचा प्रोग्रॅम आहे जो गाडी नवस केलेला जो गाड्या आहे त्या गाड्यावर बसून खूप मज्जा करायचो आणि त्या मजामध्ये आम्ही खूप आनंद घ्यायचो त्या आनंदामध्येच खूप काही असायचं आमचं आणि दिवसभर नुसतं जत्रेतच फिरत रहायचं दुकानामध्ये फिरायचं म्हणजे पैसे नसले तरी नुसतं फिरण्यानेसुद्धा आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि त्याच्यामुळे मला लहानपणीचं खूप आवडायचं आणि लहानपणी आम्हाला काही जरी नसलं तरी नुसतं त्या ह्याच्यात फिरण्यामुळे आम्हाला आनंद द्विगुणित होत होता आणि जत्रेत खूप काही पहायला मिळायचं असं गाडी पहायला मिळायची दुकाने पहायला मिळायचे झुल्यात बसायचो आणि कुरकुंजी वगैरे म्हणतात त्याला ते देखील असायची अशाप्रकारचे अनेक आपल्याला आठवणी सांगता येतील त्या आठवण्यातून आठवणीमधील लहानपण अगदी मजेत गेलं आणि त्याच्यामुळे त्या आठवणी अजून मला आठवतात